आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो इतिहास आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो मराठ्यांचा इतिहास आहे जाज्वल्ल्य असे आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यां यांचं जे काही स्वराज्य स्थापनेनी स्थापनेसाठी त्यांनी जे काय आपलं सामर्थ्य दाखवलं किंवा जे काही कामगिरी ती केली आपल्या सगळ्यांना ती माहिती आहे आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज बरोबर छत्रपती संभाजी महाराजांबरोबर बाकीचे जे काय सरदार घराणे होते त्यांचंसुद्धा योगदान जे आहे ते खूप मोलाचं होतं